धावण्यापासून आम्हाला आमच्या शरीराला खूप चांगली मदत मिळाली आहे आम्ही सकाळी आमचे म्हणजे अशा आमचे जे काकू आजूबाजूची काकू मावशी त्यांना खूप असे आजार वगैरे होते जे की त्यांचे तसे पाठ दुखायचे पाय दुखायचे घुटणे दुखायचे असे टोंगडे दुखायचे तर त्या अशा खूप त्रासून होत्या तर त्या अशा सांगत होत्या की म्हणजे कशाने ठीक होईल कशाने ठीक होईल तर मी एक त्यांना सांगितले की धावा म्हणजे तुम्ही फिरा वगैरे एक चांगला उपाय आहे तर आम्ही असे सकाळी किंवा असे सायंकाळी जायचो आणि फिरायचो आणि खूप चांगला म्हणजे आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला आमच्या ज्या तब्येती होत्या त्यात पण छान सुधारणा मिळाली आमची आमच्या आता पाय वगैरे तितकी दुखत नाही आणि ब्लड सर्क्युलेशन पण ठीकठाक होते म्हणजे चांगलंच होते बी पी वगैरे लो नाही होत वाढत नाही आणि म्हणजे आमचे शुगर बी पी हे सगळं चांगले राहते त्यामुळे आणि बाकीचे पण रोग असे होत नाही आम्हाला आणि धावण्याचे म्हणजे खूप चांगला फायदा आहे आपला म्हणजे एक आपला टाईमपास पण होऊन जाते आपल्या आजारापासून पण आपण वाचतो ब्लड सर्कुलेशन पण नाही होत आणि छान असा दिवस आपला आनंदी दिवस जातो आणि त्या मी आता त्या काकूला म्हटले की काकू आता काय कसं काय झालं तर त्या म्हणाल्या की बाई तू खूप चांगलं सांगितलं आहे आणि खूप चांगला मला रिस्पॉन्स मिळाला आहे तू आता मी नेहमीच अशी धावत वगैरे जाईन आणि अशा तशा ते सांगत होत्या आणि त्या त्यामुळे अशा धावण्यामुळे आ आमची शारीरिक शक्ती खूप अशी चांगली आहे आणि आम्ही आता छान अशा कोणतं पण काम असं चांगल्या शक्तीने चांगल्या उत्साहाने करू शकतो आणि धावण्यामुळे एक म्हणजे असा खूप चांगला चांगला एक एक खेळच म्हणाव त्याला की चांगलं सगळं काही म्हणजे आपलं शरीर चांगलं राहते आपलं मन चांगलं राहते आपला दिवस चांगला राहते हसी खुशी दिवस जाते आणि मेन म्हणजे असा मोबाईल इंस्टाग्राम हे इथे म्हणजे आपला टाईमपास होत नाही एक धावणं म्हणजे हा एक खूप चांगला पर्याय आहे आणि खूप चांगला छंद आहे मला तो तो खूप फार फारच आवडला आणि ते त्याला आम्ही म्हणजे तरी आम्ही दोन तीन महिने झालो आम्ही धावत आहो आणि आधी आम्ही चालायचो मग आम्ही धावायला लागलो आणि आता धावता धावता आम्ही आमच्या परिस्थिती आमच्या आजारात आमच्या एवढे सुधारणा आणली आणि एवढं आम्ही हे केलं आणि त्या मागचे कारण म्हणजे मीच एक मी त्या काकुला सांगितले होते की काकू धावायला चला असं करा तसं करा व्यायाम करा आणि त्यामुळे तुमची शारीरिक शक्ती चांगली राहते तुमच्या आत तुम्हाला आजार होत नाही आणि एक धावणं म्हणजे एक आमच्यासाठी छंदच होता म्हणा आणि एक व्यवसायच तो पण खूप चांगला वाटायचा आम्हाला आणि आम्ही त्यात छान मन या म्हणजे हसी खुशीने चांगला मग लावून आम्ही त्याच्यामध्ये धावायचो वगैरे आणि बाकी काही नाही आम्हाला सगळं फार फार खूप खूप आवडला आणि छान वाटला चांगला रिस्पॉन्स मिळाला एक धावणे म्हणजे